हॅलो हां हां

कुठून जायच् कुठून जायचं होतं नाही नाही कुठून जायचं कुठल्या ठिकाणावरून यवतमाळहून जायचं आहे का

ठीक आहे ना किती लोक आहे पाच जण आहे का चालतं ना जसं टीपेश्वरला बघा इथून जवळपास टीपेश्वर शंभर किलोमीटर येतं जवळपास हां आणि जाणे येणे अप डाउन होतं ज जवळपास दोनशे किलोमीटर आणि तिथलं काय लोकल ट्रॅव्हलिंग आपण असं ज किलोमीटरप्रमाणे राहतं ते पंधरा रुपये किलोमीटर आणि तुम्हाला जे टिपेश्वरचं आतमधला जो खर्च असेल तो तुम्हाला प्रसनल करावा लागेल आणि टोलनाका वगैरे हां तो तुमच्याकडं राहील माझं फक्त पंधरा रुपये किलोमीटरप्रमाणे जेवढं किलोमीटर चालेल गाडी त्या हिशोबाने पेमेंट राहील आणि तिथून तो डॅम्प वगैरे बघायचा तिथे पण जाता येतं आपल्याला मग

हे बघा आता टिपेश्वरला समजा पाहतो म्हटलं तर एका दिवसात होते पण तुम्हाला जर तिथे वाघ वगैरे हे ते बगायस् आणि बघायचं असेल तर तुम्हाला एक दोन दिवस स्टे पण करावा लागेल कारण की जं जवळपास असं समजा की तो तीनच दिवसाचा दोन का तीन दिवसाचा प्लॅन करावा लागेल तिथे तर आपल्याला तिथे म्हणजे प्राणी वगैरे पाहायलाही मिळेल

हो रेटिंग हेच राहणार पण स्टे जर झाला तर मग असं डायवर आणि चार्जेस लागेल कसं डायवरला तर जेवणाचा खर्च आणि पाचशे रुपये गाडीचा चार्जेस म्हणजे असा ॲडिशनल् करून तुम्हाला ए एक हजार रुपये जवळपास लागेल हॉल्ट केला तर हो किलोमीटर सोडून हॉल्ट केला कारण की गाडी उभी राहील ना तुमच्याकडे आणि डायवरचा खर्च त्याला जेवण वगैरे द्यावं लागतं ना त्याचं तो राहील तो हजार रुपये लागतील मिनिमम हां चालतं आहे मी याच्यावर फोनपेने करून द्याल मी करून देतो बुकिंग लागेल ते

हो हो चालतं आहे चाल ठीक आहे ठीक आहे ओके हां